राज्यात आरोग्यसेवा व्यावसायिकांची उपलब्धता चांगली आहे जसं आता पहिले आपल्याला काही पण होत होतं तर आपण डॉक्टरकडे जात होतो हॉस्पिटलमध्ये जात होतो पण आता कसं आपण डायरेक्ट मेडिकलमध्ये जातो त्यांना सांगतो की आपल्याला काय झालं आहे आणि काय नाही तर ते लवकरच आपल्याला त्या मेडिसीन देऊन देतील त्यांना एवढी नॉलेज होऊन गेली आहे की आपल्याला काय पा कोणत्या दुखावर कोणत्या तब्येतीवर कोणती मेडिसीन पाहिजे ते लवकरच देऊन देतील आणि फिजिओथेरपिस्ट पण खूप फिजिशियन वगैरे पण खूप जास्त वाढले आहेत जसं आपल्याला काही आता त्रास झाला काही दुखत राहालं तर आपण त्यांना त्याच्याकडे गेलो फिजिओथेरपिस्टपाशी तर ते फिजिओथेरपीस्ट देते आपल्याला फिजिओथेरपी देते आणि त्याच्यामुळे इतक्या लवकर सगळं व्यवस्थित होते आणि चांगलं पण वाटते आणि औषधी घ्यायची पण काही गरज नाही पडत आणि मला असे वाटते की आता आपण हॉस्पिटलमध्ये कमी जायला लागलो आहो आणि आता आपण फार्मसीमध्ये खूप जास्त जातो कारण की आपल्याला काही झालं तर आपण फार्मसीमध्ये जातो